बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य जाती आणि भाषिक गटांचा विचार केले असता जर आपण अतिशय खालच्या थरावरती जाऊन विचार केला असता येथील जाती जमातीमध्ये आदिवासी समुदायाचादेखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो बुलढाणा जिल्हा हा म्हणजे मुख्यता बुलढाण्याचे नावच हे बिलढाना असे होते ह्यामागील मुख्य कारण इथं भिल्ल आदिवासी समाजाच्या समुदायांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रहिवास होता त्यामुळेच इथं आदिवासी भिल्ल समाजाची ल् लोकं ही त्यांच्या बोलीभाषा ही मराठीप्रमाणेच होती व सोबतच बंजारा समुदायाचे लोकंदेखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात तर यातील एक कॉमन भाषा म्हणजे मराठीसारखीच मराठीप्रमाणेच एक थोड्या वेगळ्या पद्धतीची भाषातून एकमेकांसोबत संवाद साधताना आपल्याला दिसतात